हॅलो साई ट्रॅवल्समधे आपलं स्वागत आहे बोला सर अच्छा अच्छा ठीक आहे किती तासासाठी पाहिजे होती सर

सर त्याच्यासाठी तुम्हाला किलोमीटरप्रमाणं चार्ज लागणार सर हा सर चौदा रुपये किलोमीटर पर किलोमीटर हा तरी सर ते अंदाजे तुम्ही असं बघून पाहू शकता जर त्यामधे आता शंभरच्या वर तर राहणार सर त्यामधेआपलं थोडं कमी होऊन जाणार सर चौदा चौदा किलोमीटर आहे तर ते चौदा रुपये किलोमीटर आहे तर त्यामध्ये बारा वगैरे होऊन जाणार सर हा शंभरच्या खाली राहिले तर सर चौदा रुपयेच लागणार सर त्यामध्ये मग तुम्ही गाडीचं तुमचं दोन दिवस आणि तीन दिवस राहिली गाडी तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही सर हां नाही लागणार सर नाहीतर तुम्ही सर असं डायरेक्ट पैसे देऊन जर करणार असाल तर मग त्याचा एक्स्ट्रा चार्ज लागणार जर एक किंवा दोन दिवस गाडी लागली तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज अजून तेवढाच लागणार सर त्यामधे आता तुम्ही बघू शकता सर तुम्हाला आता कसं काय परवडते तर हां सर सर कधी पाहिजे सर तुम्हाला गाडी हां सर सर अजून कोणाला वगैरे गाड्या लागत असंन तर आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहे सर जसं जसं सीटर गाडी आहे मालवाहतूक आहे दस चक्का छे चक्का असं जे कोणत्या गाड्या लागत असणार सर तर कळवा सर तसं काल म्हणजे वर्ना येऊ शकते सर स्विफ्ट देऊ शकतो सर हां सर हा सर ठीक आहे